मी ज्या परिसरामध्ये ज्या गावामध्ये राहते त्याबद्दल मला असं सांगायचं आहे की शिवाजी महाराजांची जी शेवटची मोहीम होती ती जालन्यातलीच होती आणि जेव्हा शिवाजी महाराज जालन्यातून गेले होते त्यानंतर शिवाजी महाराज आजारी पडले आणि त्यानंतर त्यांचं महानिर्वाण झालं